पूर्वीचे जे फोटो होते ते असेच काढायचे म्हणून काढले होते परंतु जेव्हापासून मला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट यायला लागला तेव्हा प्रत्येक फोटो काढताना त्याचा अंग अँगल त्याचे ब्राईटनेस त्याचं सेटिंग्स कॅमेऱ्याच्या त्यानंतर लेन्स या सर्व गोष्टी बघितल्या जातात व फोटो कशाप्रकारे आकर्षित दिसेल याकडे लक्ष दिले जाते पूर्वीचे फोटो हे फक्त काढायचे म्हणून काढलेले असायचे परंतु आताचे फोटो हे मला आवड आहे आणि मला त्यात परफेक्ट बनायचं आहे म्हणून काढले जातात जे फोटो सगळ्यांना आवडले पाहिजेत जे जे बघितल्या बघितल्या आकर्षित केले पाहिजे त्या फोटोला बघून असे असतात हे फरक जाणवलेले आहेत कारण जेव्हा मी फोटोग्राफीचा अभ्यास केला तेव्हा माझ्या काय गोष्टी चुकतात त्याचा मी सविस्तर अभ्यास केला आणि त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पूर्वीचे फोटो हे काही वेळेस ब्लर असायचे किंवा जो चेहरा आहे तो नीट आलेला नसायचा किंवा ज्याला फोकस करायचा आहे ते फोकस झालेले नसून दुसऱ्याच गोष्टी फोकस झालेल्या असायच्या परंतु आता जर मला फक्त मासाच फोकस करायचा असेल तर मासाच फोकस झालेला असतो अर्जुनाने जसा फक्त मासाच्या डोळ्याला फोकस केलं होतं त्या प्रकारे आताचे फोटो काढले जातात